हॅलो हां नमस्कार मी गोरेगाववरून अथर्व दातार बोलत आहे मला एक ओला कॅब बुक करायची आहे मला ही कॅब उद्या हवी आहे मला गोरेगाववरून पनवेलला जायचे आहे अच्छा जमेल ना हो मला उद्या सकाळी आठ वाजता निघायचं आहे तुम्ही मला किती वेळात पोहोचवू शकता अच्छा बरं का बरं चार तासात पोचवू शकता आपल्याला जर पनवेलला जाण्याचे मार्ग कोणते आहेत हे मला कळू शकते का बरं चालेल पण मला उद्या सकाळी आठ वाजता कन्फम निघावंच लागेल तर तेव्हा जमेल ना आणि समजा तुम्हाला तिथे थांबायला लागलं तर तुम्ही थांबू शकता का कारण मला कदाचित परत सुद्धा यावल् यायला लागेल माझ्या कंपनीचं एक काम आहे पनवेलमध्ये तर पनवेलवरून आपल्याला परत सुद्धा यायला लागेल संध्याकाळी तर तुम्ही थांबू शकता का हां बरं ठीक आहे चालेल मी तुम्हाला कन्फम सांगतो वेळ किती वाजता निघायची आहे ती मग साधारण दुपारी चारनंतर आपण निघू शकतो म्हणजे कसं येताना आपल्याला परत पनवेलवरून निघून मला तुम्ही गोरेगावला आणून सोडा हां बरं चालेल मी तुम्हाला थोड्याच वेळात सांगतो आपले पैसे किती होतील इथून पनवेलला जाण्याचे आणि पनवेलवरून परत येण्याचे दोन हजार रुपये बरं ठीक आहे चालेल मी तुम्हाला थोड्याच वेळात फोन करून सांगतो आपल्याला किती वाजता निघायचं आहे सकाळी ते आणि परत पण किती वाजता निघावं लागेल